शेवटचं असं नाही मी सतत पुस्तक वाचते आत्ताच तुम्ही शेवट म्हणताय म्हणून मी आत्ता सध्या पुस्तक वाचत आहे समीधा साधना आमटे बाबा आमटेंच्या पत्नी त्यांचं त्यांनी कथन लिहिले त्यांचा पूर्ण प्रवास जीवनप्रवास कसा झाला यात त्यांचा त्यांनी उल्लेख केला खरं तर त्या मुंबईतल्या शहरातल्या राहणाऱ्या होत्या आणि बाबासाहेबांबरोबर लग्न झाल्यावर त्यांना किती प्रसंगाला सामोरं जावं लागलं बाबासाहेब त्यांचे पती कुष्ठरोग्यांची पुनर्वसन त्यांनी केलं आणि त्यात त्यांना यांचा साधनाताईंचा यांचा खूप बहुमोल वाटा आहे शेतामध्ये राहून त्यांना जावं लागलं एवढ्या शहरात राहणाऱ्या त्या परंतु हातांनी दळण वगैरे करून जात्यावर दळण वगैरे करून जंगलामध्ये रा शेतावरती राहत असताना विंचू साप काटे हे सगळे सोबती बाबांसारखे पती की ज्यांना वाघावर प्राण्यांवर सगळं प्रेम आहे अशा त्यांच्या सहवासात लावलेलं खरंच त्यांचं एक म्हणजे अभिमान वाटण्यासारखा आहे साधनाताईंचा असा कि किती सहकार्य त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या सामाजिक कार्यात केलं याचा मला सार्थ अभिमान वाटतो